खूप चांगला डान्सर असला आणि त्याच्यापासनं जर आपण काही शिकायला गेलो तर निश्चितच तो आपल्यापेक्षा खूप चांगला डान्सर आहे हे आपल्याला माहीत असतं आणि त्याच्यापासून काहीपण टिप्स् शिकायला मिळाल्या हे आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं कारण की तो त्या मोठ्या एवढ्या मोठ्या लेव्हलवर गेलेला असतो आणि त्याच्यापासनं आपल्या एका छोट्या डान्सरला त्याच्याकडून टिप्स त्याच्याकडून काही गायडन्स शिकायला मिळेल तर ते आपल्याला निश्चितच खूप वेगळे वाटतं